हॅलो सर मी सनम कुरेशी बोलत आहे मी माझ्या फॅमिली म फॅमिलीसोबत बुलढाणा फिरायला आलो आता मी बुलढाण्यात आहे मला नळगंगा जायचं आहे आणि त्याचं सौंदर्य बघायचं आहे तर नळगंगा बुलढाण्या बुलढाण्यापासून किती दूर आहे काय सर पुन्हा रिपीट करू शकता तुम्ही हां नळगंगालाच जायचं मला हां तर तुम्ही किलोम्याटर मीटरमध्ये पण सांगितलं तर समजेल सर सतरा किलोमीटर तुम्ही नळगंगामध्ये बघण्यासाठी काय काय आहे ते स्पष्टप स्पष्टीकरण करून सांगू शकता का हा टेम्पल टेम्पल हा दगडांचे मूर्त्या आणखी काय काय आहे ते तिकडे

म्हणजे चालायचं का

हा आणखी एक प्रश्न विचारायचं होतं मला की त्याचा नळगंगा फिरण्यासाठी तुम्ही गाईडचं काम का करतात तर तुमची म्हणजे आम्हाला पूर्ण नळगंगा फ फिरायची न नळगंगा बघायची आहे तर तुम्ही हे टोटल खर्च किती लागेल टोटल टोटल खर्च किती लागेल हां नाही नाही तुम्ही असा अंदाजच तुमचा तुमचीच तुमचीच फीस सांगा ना तुम्ही आठ आ आमच्याकडे फोर व्हीलर आहे हां आम्ही चारजण आहे हां आणखी बस स्टॉप साईडला आहे आम्ही आणि तुमची फी दोन हजार आहे का कारण की ज्यांनी मला नंबर दि दिला होता त्यांनी बोलले होते की दोन हजार लागेल तुमची फी ओके चालेल आणखी एक काम करू तुम्ही एक काम करा बस स्टॅंडकडे कृष्णा हॉटेल माहित आहे ना तुम्हाला तुम्ही कृष्णा हॉटेल मध्ये रूम नंबर एकशे तीनमध्ये या डायरेक उद्या हां तुम्ही एक काम करा तुम्हाला वाटते की आर्धे पेमेंट मी हाफ आता करतो आणि त फि फिरल्यानंतर अर्धी पेमेंट करतो तुम्हाला ओके चालेल उद्या या तुम्ही भेटायला